हां नमस्कार हो हो बँक ऑफ माराठमधून बोलतो आहे भिशे बोला नमस्कार कोण बोलता आपण सर ओके ओके ओके ओके ओके ओके हां बोला बोला तुम हो हो चालेल ना चालेल समजणार आम्हाला काय अडचण नाही बोला तुम्ही हां बरं वेरी गुड बोला बोला बोला बोला काय काय काय तू काय सेवा बरं बरं

बरं बरं बरं बरं बरं दुकान म्हणजे दुकान मोठं करायचं आहे तुम्हाला मोठं करायचं आहे ओके कितीपर्यंत लागेल कितीपर्यंत पन्नास लाखापर्यंत म्हणजे काय होणार सांगतो तुमच्या तुमचं आधी इन्कम टॅस रिटन किती आहे तो बघाय लागेल मला तुमच्या सोळा नंबर मला बघा लागतील तर तेवढं तुम्हाला बसलं तर पन्नासपर्यंत देऊ शकतो असं काही नाही पण पन्नास तुम्ही कवी घ्या ना तुमचे ज जामीनदार चांगले दोन गव्हर्मेंट सर्वंट लागतील हां दोन गव्हर्मेंट सर्वंट द्या आणि पन्नास लाखाला तुम्हाला त्याला मॉडगेज काय करणार तुम्ही मॉडगेज काय देणार जमीन देणार काय देणार आहे एवढे पन्नास लाख रु होय ना ठीक आहे ठीक आ पण काय करूया तुम्ही बघा हे बघा पन्नास लाखाच्या ऐवजी तुम्हाला वीस लाख रुपये देऊ वीस लाख हां एका वेळी एवढं एकदम एकदम पहिल्याच वेळी तुम्हाला एवढं पन्नास लाख रुपये देणं नाही होणार तुमचं बघतो मी ते बजेट बघतो सगळं हां पण तुम्हाला काय काय डाकुमेंट लागेल ते बघा काय काय लागेल ते बघा तुम्हाला आमच्याकडचं असलेला फॉर्म घ्यावा लागेल हां दोन दोन फोटो लागतील आधार कार्ड लागेल तुमचं पॅन कार्ड लागेल तुमचा असेसमेंट उतारा घराचा असेल तर असेसमेंट उतारा लागेल तुमचे दोन दोन जामीनदार आहेत ना त्या दोन जामीनदारांचं पगारपत्र लागतील गव्हर्मेंट सर्वंट असतील तर त्या दोघांचे दो दोन पगारपत्रकं तीन महिन्याचे तीन महिन्याचा इन्कम त्यात उल्लेख असेल असं पगारपत्रक घ्या त्यांचे दोन फोटो लागतील त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल त्यांचा कायमचा रेसिडेन्शियल पत्ता लागेल एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तयार करा डॉक्युमेंट तयार करा आणि तुमच्या सोयीचा दिवस सांगा त्या दिवशी बोलवतो मी तुम्हाला हां त्या दिवशी बँक शाखेत या शाखेत या तुम्ही आपण समोर समोरासमोर बसून तुमचं लोन सँक्शन करूया पुढच्या गुरुवारी या नक्की या आहे मी तुमचा वेळ टाकून ठेवतो सकाळी साडे बाराच्या दरम्यान या हां या या या ओके ओके ओके ओके या हो नमस्कार या या या स्वागत आहे तुमचं ओके